हां काय करते मी काय नाही बसली बोल ना हां बोल ना ठीक आहे ना चालेल जाऊ आपण पण मग कधी जायचं कॉलेज पहावं लागेल ना मी काय नाही मग संडेला का नाही म्हणतं आहे तू कारण की

मगं चालेल काय नाही आपलं असं पण सॅटरडेला कॉलेज लवकर होऊन जातं ना हां चालेल नाही आपण काहीतरी ओला करून जाऊ तर मग कोणाजवळ स्कूटी असेल तर मग ॲडजस्ट होतो असं प्रत्येकाजवळ असेल तर मग एका ह्याच्यावर आपण दोन पण गेलो तर चालेल हां चालेल ना हो हो चालेल हा सर्वांनी कुर्ती आणि जीन्स घालू ते पण छान वाटेल ना पूर्ण ग्रुप फोटो हां मग तू तू तू विचार न बाकीचे फ्रेंड्स काय म्हणतात तुझे त्यांना विचार की असं असं आहे मग तुम्हाला काय वाटतं ते सांगा कोणा पण सर्वांनी आउटफिट फेमस हां तेच ना हां आणि हां आणि ते मंदिर इतकं छान आहे ना की म्हणजे मी खूप ठिकाणी ऐकलं की ते खूप छान आहे असं म्हणजे खूप पाहण्यासारखं आहे त्याचं जे ते हे केलं आहे ना त्यांनी काम ते पूर्ण हाताने एकदम बारीक बारीक केलं आहे आणि तिथे रात्री पण हां पण काय आणायचं टिफिनला टिफिन आ आणायचा की तेच विचारत आहे मी एक तर टिफिन आणायचं की मग बाहेरचं खायचं पूर्ण असं चालेल हो हो चालेल काय अजून काय घेणार आहेस तू सोबत हा तेच ना फोटो फोटो पण नाही ग पण देवाचं इतकं छान आहे तिथे तिथे भोग लावतात ना तर पूर्ण इतकं पूर्ण स्वीट असतं खूप स्वीट मी तर तू काय घेणार नाही ना बॅग किंवा मग पर्स तू काय घेणार नाही ना असं सोबत हां ते पण आहे हां असं काही हे नाही माझं काही फोनपे असतं ना मग मला लागले की मी फोनपे करून देईल हा मग मी मी करून देईल ना काही हां तेच हो हो हो चालेल हो हो चालेल बाय